मी जसं धावत राहातो त्या वेळेस मला मराठी गाणे काही हिंदी गाणे या कधी कधी कॉमेडीसुद्धा मला ऐकायला आवडते कारण धावताना आपण कुठल्या गोष्टीचा विचार कर कर कर करत असतो तर ते गाणे ऐकल्यामुळे या काही संगीत ऐकल्यामुळे आपला तो विचार करणं बंद होतो आणि आपलं एकाग्रता त्यामध्ये वाढतं की आपण फक्त धावू शकतो आणि आपलं मन प्रसन्न राहते इकडे कानात गाणेपण ऐकणं राहाते आणि आपलं फक्त एकांकिका चालू राहते की आपल्याला फक्त धावायचं आहे त्यामुळे आपलं जे ध्येय असेल त्यावर आपलं लक्ष केंद्रित केल्या जातं